महाराष्ट्रामध्ये पर्यटकांना ऐतिहासिक स्थळे बघण्यासाठी भरपूर आहे जसे आपले शिवाजी महाराजांनी जे किल्ले बनवले ते सर्वच किल्ले बघण्यासारखे आहेत ऐतिहासिक आहेत जसं शिवनेरी गड किल्ला आहे सिंहगड आहे कोकणामध्ये सिंधुदुर्ग आहे तो पण किल्ला एक बघण्यासारखा आहे पाण्यामध्ये कसा बांधला असेल आपण विचारच करत राहू आणि प्रत्येक किल्ल्याची एक वेगळी खासीयत आहे म्हणजे तिथे दरवाजे पण अशा पद्धतीने बनवलेत की हत्ती वगैरे घेऊन असं ह ते तोडू पण नाही शकत असे वळणावळणाचे नि त्याच्या व्यतिरिक्त ऐतिहासिक स्थळं जर म्हटलं तर रायगड किल्ला आहे त्याच्यानंतर आपलं कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक मंदिरं आहेत मालक्ष्मीचं मंदिर भरपूर प्रसिद्ध आहे मालक्ष्मीचं मंदिर आहे तुळजा आई भवानीचं मंदिर आहे तिथे शिवरायांनी आशीर्वाद घेतले होते त्याच्यानंतर ऐतिहासिक स्थळामध्ये आपण आपलं पुण्याचा हे बोलू शनिवारवाडा बोलू शकतो त्याच्यानंतर इकडे आता आठवत नाही आहेत पण भरपूर स ऐतिहासिक सळं आहेत जी महाराष्ट्रामध्ये पर्यटक जाऊन भेट देऊ शकतो